आपलं ना ध्यान करताना आपलं केंद्र फक्त ध्यानावर ध्यानावर असलं पाहिजे आणि चलबिचल दुसरीकडे असू नये असू नये दं हं मं च चंचलपणा असू नये फक्त आपण ध्यान करताना आपले लक्ष व आपण पोजिशन कशी असावी हे आपण त्या आपण आपण लक्ष पूर्ण केलं पाहिजे पहिलं आपण हे शिक्षक मित्र शिक्षक सांग शिक्षक मित्र सांगणार त्यांचं बघून आपण केलं पाहिजे जेणेकरून आपण चुकू नये आणि ध्यान करताना वातावरणाची सर्दी हवा हवा वातावरण आपण सकाळी सकाळी सकाळी ह्ये ध्यान करावे करावे जेणेकरून आपले माईंड फ्रेश होतं फ्रेश होतं त्यामुळे आपल्याला आपला पुरा दिवस हा हेल्दी जा हेल्दी जातो कोणतंच टेन्शन होत नाही टेन्शन जरी आलं तरी आपलं ते टेन्शन ध्यानामुळे दूर होतं आपण पॉजिटिवली विचार करावा हे ध्यानात ध्यानात सांगतात ध्यान ध्यान ही आपल्या जीवनासाठी आवश्यक असे एक इम्पॉर्टंट आवश्यक असे एक स्त्रोत आहे ध्यानामुळे शक्यतो तितके शक्यतो ते तितक्या ध्यान करावे ध्यान करावे ध्यान करताना आपण आपण इतरांशी बोलू नये फोन फोन टी व्ही चालू करून ठेवू नये ध्यान हे कधीतरी देवाच्या पुढ्यात करावे किंवा आपण असं मॉर्निंग सकाळी सकाळीच हवे तर सकाळी सकाळी बाहेर पहाटेला ध्यान करावे ध्यान करावे आपण त्याचबरोबर व्यायामही करावा व्यायाम करताना आपले आपले शरीर हे मोकळं होतं आपल्याला कोणता आजार होत नाही त्यामुळे आपण ध्यान व व्यायाम करावा